हॅलो हां प्रथमेश दीपाली बोलते आहे अरे मला आताच एक आपलं डिजि लॉकरवरून एक ईमेल आला आहे सिक्युरिटी मेल म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी असं बोललं आहे की माझा जो पासवड आहे तो काहीतरी हॅक होतो आहे तर मला माझा पासवड जर बदलायचा असेल तर तू माझी काय मदत करू शकतोस का कारण तुला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहेत हां बोल ना

चालेल मग तिथे जाऊन आपण त्याचा पासवड चेंज करू शकतो का हो ठीक आहे आणि त्याची प्रोसेस सांगशील का मला जरा हो ठीक आहे आणि मग तिथे जाऊन सेटिंगमधून चेंज पासवडला जाऊन पासवड चेंज करून व्हेरिफिकेशनचा मेसेज येईल आणि त्याच्यामध्ये असलेला ओ टी पी फील अप केल्यानंतर माझा पासवड चेंज होईल ओक्के ठीक आहे मी असंच करेन आणि मी माझा पासवड चेंज करेन थॅंक्यू खूप मोठी मदत झाली तुझी